मराठी लोक त्यांच्या भाषेचा वापर त्यांची अस्मिता आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी कसा करतात तर वेगवेगळ्या माध्यमांद्वारे करतात अर्थात दूरध्वनीद्वारे सुद्धा ते त्यांच्या भावना आणि आपुलकीची भावना त्यांची अस्मिता आणि भावना व्यक्त करतात भरपूरशा साहित्य निर्मितीतून त्यांची आपुलकीची भावना आणि अस्मिता दिसून येते मग ते कविता करणं असेल किंवा एखादा परिच्छेद लिहिणं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये त्यांचे मजकूरसुद्धा छापून येतात त्या माध्यमांद्वारे असेल किंवा आज सोशल मीडियासुद्धा फार वाढलेला आहे व त्या माध्यमातूनसुद्धा भरपूरशी मराठी माणसं हे त्यांच्या भावना त्यांची अस्मिता हे व्यक्त करत असतातच म्हणजे भरपूरशी माध्यम आहे त्याच्यामध्ये मग कविता पुन्हा शायरी म्हटलं तर शायरीसुद्धा आहेत पुस्तकं लिहूनसुद्धा त्याच्यामधून व्यक्त होतं ते सगळं पुस्तकांमधून पण व्यक्त होतं किंवा पुन्हा कविता संग्रहांमधून पण ते व्यक्त होतं पुन्हा व्यासपीठावरून पण ते व्यक्त होतं एखादं कार्यक्रमामधून ते व्यक्त होतं भरपूरशा प्रकारे ते व्यक्त होत असतं असं तर ते तसं आहे की भर अशी बरीच म्हणजे जेवढी आज आधुनिकतेच्या जगामध्ये जेवढी माध्यम आहे त्या सगळ्या बऱ्याचशा मध्यमांद्वारे मराठी माणसाची अस्मिता किंवा मराठी माणसाची जी भाषा आहे त्या भाषेची अस्मिता आणि आपुलकीची भावना ही तशा माध्यमांद्वारे तशा वेगवेगळ्या मग त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ती व्यक्त होत असते